मराठी भाषेची मला माहीत असलेली वैशिष्ट्य म्हणजे व्याकरणाची शुद्धता उच्चाराचे वैविध्य लेखनात देवनागरी लिपी समृद्ध शब्दसंपत्ती प्रांतिक बोलीभाषा संस्कृतमूलक शब्दांचा प्रभाव इत्यादी मला माहीत असलेले व्याकरण उच्चार अशा वैशिष्ट्य आहेत यामध्ये प्रथमतः व्याकरणाची शुद्धता मराठी भाषेचे व्याकरण अत्यंत नियमबद्ध असून त्यामध्ये कारक विभक्ती वाक्यरचना यांचा शिस्तबद्ध वापर केला जातो दोन उच्चाराचे वैविध्य मराठीमध्ये प्रत्येक अक्षराचे उच्चार विशिष्ट पद्धतीने केले जातात उच्चार स्पष्ट असून उच्चारणातील लवचिकता हे या भाषेचे वैशिष्ट्ये आहे लेखनात देवनागरी लिपी मराठी भाषा देवनागरी लिपीत लिहिली जाते ज्यामुळे लेखन आणि उच्चारामध्ये समरूपता असते समृद्ध शब्दसंंपत्तीमध्ये मराठीमध्ये तत्सम तत्भव देशाचेच आणि पळ भाषेतील उदाहरनार्थ फारसी पोर्तुगीज शब्दांचा समावेश आहे मराठीमध्ये प्रांतिक बोलीभाषा म्हणजे मराठी कोकणी मालवणी वऱ्हाडी आणि अहिराणी कोल्हापुरी यांसारख्या विविध बोलीभाषा आहेत संस्कृतमूलक शब्दाचा प्रभाव मराठी भाषेवर मराठी भाषेवर म्हणजे संस्कृतचा मोठा प्रभाव आहे ज्यामुळे कसं की संस्कृत बोलतानापण जी भाषा आहे तर ती मराठीच वापरली जाते परंतु त्यातला संस्कृतचं थोडासा जे त्याचे शब्द असतात ते त्याला जोडल्यामुळे हे आपल्याला प्रॉपर संस्कृत असे वाटते मराठी भाषा ही मुख्यतः महाराष्ट्रात बोलली जाणारी इंडो आरियन भाषांपैकी एक आहे तिच्या व्याकरणशास्त्राची कोट करता तिच्या स्पष्ट उच्चार वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे ही भाषा खूप महत्त्वाची ठरते आता व्याकरणमध्ये आता समजा विभक्ती मराठीत विभक्तींचा मोठा वापर होतो विभक्ती प्रत्येक उदाहारणार्थ ने ला चा व वापरून शब्द व वाक्यांच्या संबधांचा नेमका अर्थ लावता येतो उदाहरणार्थ म्हणजे कसं आता मुलगा शाळेत गेला आहे आता शाळेत त त म्हणजे विभक्ती ठिकाण दर्शवली आहे असं यामध्ये कारक आठ प्रकारच्या कारकांचा मराठीमध्ये समावेश आहे कर्ता कर्म करण संप्रदान अपादान संप्रदान अधिकरण संबोधन यांचा वापर केला जातो मराठीमध्ये लिंग वाचकतासुद्धा आहे पुल्लिंग म्हणजे मुलगा झाड स्त्रीलिंग मुलगी फुले नपुंसकलिंग पाणी आकाश यामध्ये मराठीचा वापर जास्त होत असतो कालविभाग म्हणजे टेन्सीस जसं इंग्लिशमध्ये असतात तसेच मराठीमध्येसुद्धा भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे एक व्याकरणातील भाग आहेत